सर आम्हाला जे आम्ही जे आम्हाला ऑर्डर द्यायची होती तुम्हाला तर ऑर्डरमध्ये दोन भाज्यामध्ये दाल फ्राय आणि तंदुरी रोटी वगैरे आणि सर मिक्स वेजमध्ये भाजी आणि एक अजून एक एक पुन्हा मिक्स वेज दोन मिक्स वेज आणि सर स्वीटमध्ये एक गुलाबजामून सर ऑर्डर द्यायची होती तर त्यामध्ये कसं आहे की आम्हाला साखर ना म्हणजे साक गुलाबजामून तर हवे आहेत पण त्या गुलाबजामूनमध्ये थोडीशी साखर कमी हवी आहे म्हणजे एकदम खूप असं गोड नाही हवं स एकदम ख खूप गोड नाही पाहिजे साखर थोडीशी कमी पाहिजे त्यामध्ये आणि सर मीठ पण मीठ पण आम्हाला जास्त नको भाज्यांमध्ये मीठ कमी पाहिजे कामापुरतं आणि सर मसाले तर खूप जास्तच राहतात तर मसाले बिलकुल नाही नॉम नॉर्मल जे आपण भाजी करतो तशी भाजी पाहिजे ते त्याच्यामध्ये साखर पण कमी पाहिजे आणि मीठ तर मीठ नॉर्मली जे असतं आपलं तेच आणि मसाले सर बिलकुल नाही जास्त काहीच नाही पाहिजे म्हणजे मसाल्याची जरी भाजी अस सांगितली आम्ही तुम्हाला किंवा हे बा आपण ह्याची आणि ह्याची बा मिक्स वेज तुम्ही द्या पण त्याच्यामध्ये मसाले बिलकुल नको आहेत फक्त थोडेसे कमी मसाले पाहिजे आणि जे आपण जशी करतो बा तशी